जर कोणाला जर पाण्याची भीती असेल तर त्याला चुकूनही पाण्यामध्ये जास्त धक्का नाही दिला पाहिजे हां जर त्याच्यासोबत जर मुलं असेल तर त्याला पाण्यात घेऊन जा त्याची थोडीशी काळजी घ्या तेव्हाच त्याला पाण्यामध्ये ढकला आणि जर इतर वेळेस जर तसं जर तुम्ही त्याला पाण्यामध्ये जर ढकलत असेल तर ते खूप चुकीचं आहे त्याच्यामध्ये तो जीव पण गमावू शकतो आणि त्याला त्याचा त्रास पण होऊ शकतो म्हणून तुम्ही पाण्यामध्ये ढकलण्याच्या आधी खूप विचार करा आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला जर पाण्यात पोहण्याचं जर शिकवायचं असेल तर मग त्याला थोडं थोडं करून शिकवा जास्त त्याला पाण्याच्या खोलीमध्ये घेऊ नका जाऊ कारण त्या पाण्यामध्ये जर झालं तर त्याला ढकललं अशा पाण्यामध्ये खोली असणार आहे जास्त खोलीच्या पाण्यात जर ढकललं तर त्याला हृदयाचा झटका पण येऊ शकतो त्याला चक्कर पण येऊ शकते त्या पाण्यात तो बेशुद्ध पडल्यामुळे त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं तर मग तो तिथं त्याचा जीव पण गमावू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाला वाचवता येणं पण शक्य होत नाही म्हणूनच आपण अशा विद्यार्थ्याला किंवा कोणत्या मुलांना पाण्यामध्ये ढकलण्याआधी शंभर वेळा विचार केला पाहिजे